समाजाबाहेर प्रवास करत असताना ग्रामीण बाहेर भागामध्ये आम्हाला तर विशेषता जेथं आपला स्टेशन राहते त्यामध्ये पाण्याची तर समस्या खूपच झाली आणि रस्त्याचे कोणकोणते जे मोळ असतात ते लाँग असतात त्याच्यामुळे जेव्हा कोणकोणत्या याच्यामध्ये बसमध्ये खूप जास्त भीड असते त्याच्यामुळे त्यान व्यवस्थित ना वाटत त्याच्यामुळे ती पण समस्या येते आणि कोणी खररा खातात बिडी ओढतात त्याच्यामुळे त्याची स्मेल आपल्याला छान नाही वाटत त्याच्यामुळे ती पण समस्या ही जास्तता आढळते आणि त्याच्यामुळे एलर्जी होते आणि रस्त्याला तर खूप काही कोणकोणते रस्त्यांना ग वाटचालही चांगली नाही राहत गड्डे वगैरे राहते त्याच्यामुळे कमरेचा त्रास होते श शारीरिक थोडा आपल्याले त्रास होते आनि प्रवासामध्ये इतर तर मग छान व्यवस्थित वाटते पण आणि कोणी कोणी खरा वगैरे खात त्याच्यामुळे एलर्जी होते आणि त त्रास होते काही आणि अशेशे अशा प्रकारचे त्रास होत असतात